हां बोला मॅडम हा शिंदे टूर्स अँड सर्विस टूर्स ट्रवल्स अँड सर्व्हिसेसमधूनच बोलत आहे मी अच्छा कधी येणार म्हटलं तुम्ही अच्छा अच्छा होऊन जाईन ना मॅडम मी तुम्हाला सांगतो बघा आमच्याकडे ना म्हणजे आठ लोकांसाठी म्हणजे आठ लोकां आठ किंवा त्यापेक्षा जास्त लोकांसाठी पोस्ट ट्रॅवल्स पोस्ट ट्रॅव्हलर अवेलेबल आहे आता हां आणि म्हणजे पर डेचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये आपण पाच ते सात हजार रुपये तुमचे आठ लोकांचे जाणार हां आणि एका दिवशी आपण एकच प्लेस म्हणजे की व्हिजिट करू शकतो जसं बांबू गार्डन पहिले सहा दिवस आहे ना सहा दिवसानुसार तुम्हाला पहिल्या दिवशी बांबू गार्डन दुसऱ्या दिवशी होईल अंबादेवी टेम्पल तिसऱ्या दिवशी समजा चिखलदारा आणि त्यानंतर गाविलगड किल्ला अचलपूरचं टेम्पल ह्या सर्व म्हणजे ठिकाणी आम्ही तुम्हाला सहा दिवसाच्या आतमध्ये फिरवून देऊ आणि त्यामध्ये समजा तुमचं जे सहा हजार रुपये म्हणजे पाच ते सहा हजार रुपये आठ लोकांचे त्या फक्त त्या त्यामध्ये फक्त तुमचे ट्रॅव्हलिंगचा खर्च राहणार

हं ऐकायला आलं ना मी काय बोललो सहा हजार रुपयामध्ये फक्त तुमचा ट्रॅव्हलिंगचा खर्च राहणार आणि तुम म्हणजे तुम्हाला इथे स्टे वगैरे पाहिजे का तेही खाणं पिणं वगैरे अच्छा अच्छा हां तर खाण्यासाठी तर खूप काही आहे समजा अमरावतीचे अमरावतीला जेवणचं खूप छान आहे मी तुम्हाला म्हणजे आता जिथे जिथे घेऊन जाईल त्या फेमस ठिकाणीच घेऊन जाईल ना हां हां ब फक्त ट्रॅव्हलिंग आणि गायडन्स एक टुरिस्ट गाईड राहणार तुमच्यासोबत जो आमच्या कंपनीकडून तुम्हाला येणार हां आणि ट्रॅवलिंग हे दोन दोन गोष्टी आणि स्टे आणि तुमचं जे काही खाण्या पिण्याचं असेल हा त्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा चार्ज करावं लागेल म्हणजे ते तुम्हाला स्वत द्यावं लागेल कुठं जे ज्या हॉटेलवर तुम्ही थांबान हां तर त्यांना द्यावं लागेन मी करू शकतो मणा तुमचं अरेंजमेंट अच्छा हां हां अच्छा ठीक आहे ना चालेल ना अमरावती संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या मागे

हां चालेल आणि म्हणजे तुम्ही प्रॉपर कुठले आहे औरंगाबादचे ठीक आहे ना येण्या आधी मला फक्त एकदा कॉल करून द्या ठीक आहे थँक्यू